कुटुंबातील दीर्घ इतिहास असणाऱ्या आणि आजही पालन केल्या जाणाऱ्या बऱ्याच काही परंपरा आहेत त्यामध्ये आमच्या वडिलोपार्जित जे काही आम्ही व्यवसाय आम्ही जातीनं सुतार असल्यामुळे आम्हाला बऱ्याच प्रकारे म्हणजे आमचा शेतीशी शेतीच्या अवजारांशी आणि घर घरा संंबंधित बऱ्याच काही वस्तूशी संबध येतो त्याचप्रमाणे आमचे वडील हे पुरोगामी जे पहिल्यापासून सुतारकाम जे हातानं आजकालच्या आदु अत्याधुनिक युगामध्ये लाकूड कोणत्या साईजमध्ये पाहिजे असेल त्यामध्ये उपलब्ध होऊ शकतं मशनीच्या साह्यानं परंतु आमचे वडील जे पुरा पहिल्यापासून सुतारकाम करत होते त्यांना लाकूड कोणत्या पद्धतीचं आहे येथपासून ते ते लाकूड कट करण्यापासून ते ते वाळवणे आणि त्याच्यानंतर त्याचं पाणी खाऊन पाणी पाणी मुरलेले लाकडाचं ओळखून त्या त्या लाकडामध्ये घराच्या कामासाठी किंवा शेतीच्या अवजारासाठी हत्यारे उपयोगी करणे त्याचप्रमाणे येणारे सण आहेत जसं शेतीच्या कामातील जे काही असतील त्यासाठी उपलब्ध करून देणे हे सर्व गोष्टी आमचे वडील करायचे त्यासाठी लागणारे आमच्या घरातील जे साधने होते जसं की तासणी म्हणा किंवा वाकस म्हणून एक प्रकार असतो तो हाताचे जे हँनड्रिल जे हाताने गिरमिट त्याला बोलले जायचं ते फिरून त्याच्यानंतर होल पाडणे असो अगर कोणत्याही पद्धतीचं काम असो ते स्वतः सर्व हाताने केलं जायचं नक्षीकाम अशा पद्धतीची सर्व कामे जे वडील स्वत हाताने करत त्यामुळे आत्ताच कुटुंबातील दीर्घ आ आणि इतिहास असणाऱ्या ह्या सगळ्या आजही गोष्टी आम्ही पालन करत होतो आता वडील नसल्यामुळे ते सर्व गोष्टी बंद पडलेल्या आहेत आणि अत्याधुनिक साधनामुळे ह्या पुरोगामी साधनांकडे कोणीही लक्ष देत नाही आणि आता तेवढा वेळही नाही कोणाला झटपट झटपट पटदिशी काम करायच्या हिशोबाने त्या सर्व गोष्टी आता लोप पावत चाललेल्या आहेत तसंच त्यांनी केलेली कामे आम्ही आजही आम्ही करू शकत नाही कारण त्यांचा कामाचं करण्याची पद्धत आणि आमची पूर्णतः वेगळी आहे त्यामुळे ह्या गोष्टी आजही लक्षात घेण्यासारख्या आहेत जसं की लग्न समारंभामध्ये किंवा कोणत्याही सणावारामध्ये सणवार पद्धतीमध्ये काही गोष्टी वापरल्या जायच्या जसं वास्तुशांतीमध्ये सुतारांना मान असायचा त्यांना कपडे त्यांना सर्व प्रकारच्या वस्तू देऊन त्यांचा यथेच्छ गौरव केला जायचा त्यासाठी ते कोणत्याही घराचे काम असो अगर शेतीच्या अवजाराचं काम असो त्या सर्व कामामध्ये त्यांना प्रामुख्याने प्राधान्य दिलं जायचं जसे गाव गावकी गावकी हा एक प्रकार असायचा त्यामुळे ज्यावेळेला एखादा सण आहे जसं की बेंदूर म्हणून हा प्रामुख्याने सण आमच्या आयुष्यात आम्ही वडिलांच्याबरोबर जात असताना अनुभवलेला असा एक सण आहे त्या सणाजबद्दल बोलायचं झालं तर वडिलांच्याबरोबर बै बे बेरे मागणी म्हणून हे एक प्रकार असायचा की शेतकरी त्यांना दिलेल्या अवजाराच्या बदल्यात थो धान्य स्वरूपात परतावा करत असतत आणि तो सर्व धान्य आम्ही मंडळी भाऊ वडील सर्वजणं आम्ही ते पोत्यामध्ये घेऊन गावोगावी फिरून ते जमा करायचो आणि त्याच्यानंतर ते आम्हाला मिळायचं अशा पद्धतीनं आमचा उदरनिर्वाह चालत होता आता त्या गोष्टी सगळ्या लोप पावत चाललेल्या आहे त्यामुळे हे सर्व बदललं बदललेले चित्र आहे